आमच्या इथे स्थानिक वर्तमानपत्रात मात्र कोणत्याही प्रकारचं शिक्षण किंवा उच्च स्तरावरील शिक्षणाच्या बातम्या अगदी छापल्या जात नाहीत त्यामध्ये त्याच्यामुळे त्या वृत्तपत्रांचा घरातील मुलांना कोणताही फायदा होत नाही त्यामध्ये जास्तीत जास्त राजकारणाशी न निगडीतच अशा बातम्या असतात किंवा राजकारणाशी निगडीतच तशा बातम्या असतात त्याच्यामुळे त्यांचा मुलांना काहीही उपयोग होत नाही त्यामुळे ही वृत्तपत्रातलं जे काही लिखाण आहे ते बदलायला पाहिजे आणि जास्तीत जाास्त वृत्तपत्रांमध्ये सध्या निगेटिव्हिटी म्हणजे अगदीच नकारात्मकता जास्त भरलेली असते वाईट बातम्या जास्त छापलेले असतात त्याच्यामुळे मला असं वाटतं की वृत्तपत्रांनी थोडा यावर विचार करावा आणि पॉजिटिव गोष्टी म्हणजे ज्यामधून समोर वाचन वाचकांना त्याच्यातून काहीतरी ताकद मिळेल हिम्मत मिळेल जगण्याची उर्मी मिळेल अशा गोष्टी छापल्या पाहिजेत त्यामुळे विद्यार्थ्यांना वाचकांना आणि सगळ्या स्तरातील लोकांना त्याचा फायदा व्हावा पण आजकाल फक्त राजकारणी बातम्या एवढ्याच पुढे आलेले असतात किंवा गुन्हेगारी बातम्या ह्या दोन प्रकारच्याच बातम्या आपल्याला जास्त बघायला भेटतात